आपल्या राज्यामध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती स्टेट बोर्ड आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी पॅटर्न आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक आणि भाषिक विभिन्न म विभिन्नतेमध्ये जी जी समस्या आहेत ते खूप चांगल्या प्रकारे हाताळली जाते आहे विविध भाषेचे लोक जरी इथे शाळांमध्ये असली तरी त्यांना जे माध्यम आहे त्यांच्या माध्यमानुसार त्यांना शिक्षण दिल्या जाते आहे मराठी माध्यम आहे हिं हिंदी माध्यम आहे उर्दू माध्यम आहे तर या माध्यमांच्या म माध्यमातून त्यांना शैक्षणिक शिक्षण दिला जाते आहे त्यांचं जे नॉलेज आहे ते वाढवल्या जाते आहे त्यांच्यासाठी काही क्लासेस घेतले जातात आणि त्यामध्ये त्यांना त्या भाषेचं ज्ञानसुद्धा दिल्या जाते आहे